आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत जे घरी साजरे केले जातात जसं की आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हे एक चैत्र महिन्याचा शै सुरुवातीचा दिवस या दिवशी मराठी नववर्ष चालू होतं तो एक दिवस गुढीपाडवा आपण साजरा करतो तर त्यामध्ये सर्वजण स्वच्छता आपलं अंघोळ वगैरे करून नवीन कपडे घालून दारामध्ये सकाळी सकाळी गुढी उभी केली जाते त्या गुढीला साडी हार साखरेचा हार नैवेद्य असा आणि त्याच्यावर एक तांब्या उलटा घालून एका ते वेळूलावर बांधून ते दरवाजामध्ये उभा केलं जातं त्याला गुडी म्हणतात अशी गुढीपाडवा आहे परत त्यानंतर दिवाळी आहे दिवाळीला ही खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते त्याच्यामध्ये असतात पाहुणेमंडळी येतात त्यांना फराळ दिली जाते फराळीमध्ये वेगवेगळे पदार्थ असतात ते एक एकमेकांना दिले जातात त्याच्याबरोबर झालं तर म दिवाळीमध्ये फटाके असतात नवीन कपडे वगैरे घालून सर्वजण तयार होतात सकाळी अभ्यंंग स्नान वगैरे करून देवदर्शन असतं लक्ष्मीपूजन असतं फटाके तर आहेतच तर या या पद्धतीनं असे खूप सारे सण आहेत दिवाळी झालं दसरा आहे दसऱ्यामध्ये देखील नवरात्र महोत्सव आमच्याकडे तुळजापुरच्या देवीचा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो लोक खूप दु लांबून लांबून देवीला चालत जातात दर्शनासाठी मी मीदेखील धाराशीव ते ऊस्मा तुळजापुरचा प्रवास चालत दरवर्षी कुठल्या नऊ दिवसापैकी कुठल्या तर एका दिवशी करतो चालत जातो देवीचं दर्शन घेऊन परत येतो तर अशा खूप सारे सणवार आहेत की ज्या एकदम सांस्कृतिक एक आपल्या वारसा जपण्यासाठी करत आहोत